लहानपणापासूनच मला इतिहास हा विषय मनापासून आवडत आलेला आहे त्यामुळे त्यातल्या प्रत्येक व्यक्तिमत्त्व आणि त्या काळचा तो इतिहास किंवा त्यावेळच्या लढाया वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी मनापासून रमत होते माझ्यावर इतिहासातल्या अनेक व्यक्तींनी प्रभाव पाडलेला आहे परंतु खास सांगण्यास ही गोष्ट म्हणजे आपले महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले आपले एकमेवाद्वितीय शिवाजी महाराज त्यांचा इतिहास तर पुस्तकातनं वाचलाच पण त्यानंतर त्यांच्यावरचे शिवचरित्र किंवा त्यांच्यावरच्या अनेक कादंबऱ्या यांनी यांनीसुद्धा आपल्या जाणीवा आणखीन आणखीन भर घालत गेल्या तर त्यामधला आवडणारा प्रसंग जो शाळेमधला इतिहासातला जो होता तो की शिवाजी महाराजांना आग्र्याला अटक करून ठेवलेली होती आणि त्या अटकेतून त्यांनी ज्या कल्पकतेने स्वतःची सुटका करून घेतली तो प्रसंग किती वेळेला असा डोळ्यासमोर विज्युअलायजेशन म्हणतात तसा डोळ्यासमोर साकारलेला आहे आणि अजूनही त्या कल्पनेने सुद्धा अंगावर रोमांच येतात